दादा नमस्कार मी सिद्धार्थ बोलतो आहे ते टॅक्सी संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं मला मी उल्हासनगरवरून बोलतो आहे सर मी उल्हासनगर चार नंबरनं बोलतो आहे ते मी असं विचारतो आहे तुम्हाला ते मला जेवढे आपले महाराष्ट्रातले मंदिर आहेत त्या मंदिरांसाठी मला जायचं होतं टॅक्सी तुमची पाहिजे होती तर भेटेल का अच्छा काय कसा काय रेट त्याचा मला सांगा बरं चौदा रुपये किलोमीटर कुठून सुरवात करणार तुम्ही मुंबईपासून अच्छा मुंबईमध्ये कुठं कोणते कोणते मंदिरं

अच्छा अच्छा अच्छा राव मला टिटवाळा जायचं आहे आपलं महागणपती आहे ना टिटवाळ्याचा त्यानंतर मग तिथून तिथून जर गेलो तर मग आपण पुढे लोणावळयाला आपण ते बघू शकतो आपलं ते एकविरा माता

अच्छा कोणती गाडी आहे तुमची ए सी कोणती गाडी आहे पण सॅन्ट्रो दहा सिटर आहे का ठीक आहे ठीक आहे आम्ही आहोत आठ नऊ लोकं आहे आम्ही तो रेट जो बोलता तुम्ही चौदा रुपये किलोमीटर तर ते महाग नाही आहे का कमी कराना थोडं अच्छा नाही टोलनाके माझ्याकडे असले तर किती पैसे बारा रुपये अच्छा अच्छा चालेल चालेल ठीक आहे मी तुम्हाला आता अच्छा अच्छा किती पैसे त्याचे

अच्छा चालेल चालेल मी सांगतो तुम्हाला मी थोड्यावेळात जरा डिस्कस करतो मग फोन करतो तुम्हाला ठीक आहे थँक यू